आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष हे मुख्य वर्गीकरण केलं आहे पुरुषांच्या समस्या वेगळ्या असतील स्त्रियांच्या समस्या किंवा आवडीनिवडी वेगळे असतील वृत्तपत्राने किंवा आकाशवाणीने

विशिष्ट विभागसुद्धा केलेले आहेत आणि ते करावेत असं माझं मत आहे त्यामुळे त्यांना प्रभावित करणारे हे विभाग उपयुक्त ठरू शकतील ज्या गृहिणी त्यांना त्यांच्या संसारामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कामांमध्ये जे उपयुक्त ठरतील किंवा पाककलेमध्ये सुद्धा असे विविध विभाग असलेले उप म्हणजे माहिती उपलब्ध झाली तर फायदा मिळू शकतो दुसरी गोष्ट की महिलांच्या समस्यासुद्धा वेगवेगळ्या आहेत सांसारिक समस्या वेगळी आहे मुलाबाळांचा सांभाळ करायची एक समस्या असेल तर किंवा अडचणी सामाजिक समस्या आर्थिक समस्या त्यांच्या की काही महिला जर एकट्या असतील काही कारणामुळे विभक्त झाले असतील तर त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि यांच्यासाठी एक वेगवेगळे कार्यक्रम त्या त्या महिलांसाठी केले किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळी मासिकां त्यांच्यातली सदरं ही महिलांसाठी विशिष्ट उपयुक्त असतील अशी केली तर महिलांना नक्कीच त्याचा उपयोग होईल आणि हल्ली महिला जागृत झालेल्या आहे विविध माध्यमातून ते याचा विचार करतात आणि त्या परीने त्यांची निर्णय क्षमतासुद्धा वाढेल असं माझं प्रांजळ मत आहे